हा रघुवीरमधनं बोलत आहे हा सर मी एक थोड्यावेळ आधी ऑर्डर दिली होती चार लोकांच्या नाश्त्याची तर त्यामध्ये तीनच लोकांचा नाश्ता पार्सलमध्ये मला मिळालेला आहे तुमी ऑडर लिहून घेतली नाही का सर कारण की असं होत नाही पण ह्या वेळेला तुम्ही ऑर्डर चुकीचं दिलं सर हे असं आता आम्ही काय करायचं नाही नाही असं आता मी हे अर्जंट होतं म्हणून आपल्याकडे ऑर्डर दिली ना की लवकरात लवकर येईल आणि आम्ही करू एक तर ऑर्डरला ही तुम्ही वेळ लावली आणि त्यातही तीनच लोकांचा नाश्ता आणून दिला आणि इतकं चांगलं असताना जर का आपण अशा पद्धतीने पाठवत असाल तर पुन्हा आम्हाला करता येणार नाही आपल्याकडे ऑर्डर देणं आम्हाला टाळावं लागेल कृपया ह्याची नोंद घ्या आणि आम्हाला लवकरात लवकर माझी एक प्लेटची ऑर्डर जेवढ्या लवकर देता येईल तुम्हाला तेवढ्या लवकर आणून द्यायला सांगा नाही नाही पण असं होत नाही ना आणि आपण अर्जंट ऑर्डर का करतो ऑर्डर का देतो आहे कारण आम्हाला लवकर हवं होतं आणि आपली सर्विस चांगली आहे म्हणून नाही ते तुम्ही बघा असं होत नाही सर प्लीज लवकरात लवकर देण्याचं द्या आम्ही थांबलो आहे किती वेळात येईल ठीक आहे नाही तर कॅन्सल करून टाका नाही नाही ठीक आहे बरं ठीक आहे चालेल असं होऊ देऊ नका परत आता नेहमीच आम्ही करतो पण हे असं येत नाही ठीक आहे चालेल